हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून आमच्या घरी चालू होता यामध्ये आम्हाला जास्त बिल पण येत होते कारण आम्ही जास्त विद्युत वीज वापरतच नव्हतो त्यामुळे आम्हाला बिल जास्त यायल लागले यावं मी शंका काढली की जास्त बिल लागले कारण आम्ही कारण आम्ही वीजच जास्त वापरत नव्हतो त्यानंतर आम्ही इलेक्ट्रिशियनवाल्याला बोलवलं इलेक्ट्रिशिनवाला म्हणाला की आम्हाला विद्युत तारामध्ये त्रुटी आहे त्यामुळे तुम्हाला वीज बिल जास्त येते तुम्ही असे काम करा विद्य वी वीज मंडळाला बोलवा इथं आणि त्यांना सगळं पाहायला लावा तर आम्ही वीज मंडळाकडे तक्रार नोंंदवली तक्रार नोंदवल्यावर त्यांनी दोन तीन दिवसांनी आमच्या घरी निरीक्षणासाठी आले त्यामध्ये आम्हाला त्यांनी असं सांगितले की बरोबर आहे विद्युत तारामध्ये त्रुट्या असं त्रुट्या आहे त्यामुळे तुमचे बिल जास्त येत आहे आणि प्लस तुम्ही तुमचे विजाचा वापर जास्त होत आहे असे त्यांनी आम्हाला सांगितले त्यानंतर त्या लोकांनी मीटर आणले मीटरद्वारे त्यांनी आम्हाला सगळे व्यवस्थित काम करून देन दिले आणि त्यानंतर ते आम्हाला म आम्हाला म्हणाले की आम्ही परत दोन तीन दिवसानं नंतर निरीक्षणसाठी येऊ त्यानंतर ते दोन तीन दिवसानंतर परत निरीक्षणासाठी आले आणि त्यांनी निरक्षण केले की सगळं आता ठीक आहे त्यांनी असे म्हणाले त्यानंतर क हा प्रॉब्लेम परत दोन तीन दिवसानं आम्हाला आढळून आला त्या आढळून आल्यावर आम्ही परत तक्रार नोंदवली ह्या तक्रार नोंदवल्यावर त्यांनी त्यांचे चार पाच चार पाच चार पाच लोक आमच्या घरी भेट दिली ह्या घटनेमध्ये त्यांनी आम्हाला सांगितले हा प्रॉब्लेम परत येऊ नये म्हणून आम्ही विद्युत ताराच बदलून टाकू असे त्यांनी आम्हाला सांगितले ब आम्ही म्हणालं बरं ठीक आहे ओके तुम्ही हा विद्युत तारा बदलून टाका त्या कारणामुळे तुमचे बिल पण येणार नाही आणि वीज विद्युत विद्यु वीज जास्त जाणार नाही असे करून हे बदलून टाकली हा सगळा प्रकार घडला आमच्या घरी